गुड मॉर्निंग या बसा अच्छा अच्छा आहे ओके ओक् आय टी सेक्टरमध्ये आपल्याला करिअर करायचं आहे का अच्छा अच्छा अरे आपण सगळ्यात पहिले तर आपण डिस्कशन करूया की तुम्ही मला सांगा तुम्ही ट्वेल्थ कशामध्ये केलेलं आहे बारावी कशामध्ये केलेली आहे बारावीमध्ये काय होता आपला सायन्स सायन्स अगदी बरोबर आहे आणि कोणते आय टीचा सब्जेक्ट होता का त्यामध्ये कुठला तुमचं अच्छा अच्छा बोला ओके हे बघा आय टीमध्ये करिअर करायचं असलं तर बारावीनंतर बरेच ऑप्शन असतात जसं आपण इंजिनिअरिंगमध्ये करू शकतो आय टीमध्ये इंजिनिअरिंग करू शकतो किंवा बी सी ए करू शकतो एम सी ए करू शकतो किंवा बी सी एस पण करू शकतो आय टी सेक्टरमधून किंवा जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही छोटे मोठे काही हार्डवेअर नेट कोर्सेस करून पण आपण आय टीमध्ये चांगलं करिअर करू शकतो तर तुम्हाला काय शिकायला आवडेल

अच्छा कशामध्ये इंट्रेस्ट आहे म्हटलं तुम्हाला अच्छा ते बघा आता प्रोग्रामिंग करायचं झालं तर तुम्ही बी सी ए करू शकता नंतर एम सी ए करून त्यामध्ये प्रोग्रॅमिंग किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगसुद्धा तुम्ही करू शकता त्यामध्ये सुद्धा खूप चांगले आजकाल स्कोप आहे आता तुम्हाला माहिती आहे आत्ताचा काळ असा आहे की आपण कोव्हिड काळामध्ये पाहिलेलं आहे की बरेचसे लोकांनी काय केलं की कोव्हिड काळामध्ये सर्वांच्या नोकऱ्या गेल्या पण आय टी सेक्टरमध्ये कुणाचीच नोकरी नाही गेली हां म्हणून आपण आय टी सेक्टर हे तुम्ही खूप चांगलं डिसीजन घेतलेला आहे आपण आय टी सेक्टरमध्ये चांगलं करिअर घडवू शकतो शिवाय आय टी सेक्टरमध्ये भारताच्या बाहेरसुद्धा आपल्याला बऱ्याच अपॉर्च्युनिटी राहतात मुळं तुम्ही बी सी ए पण करू शकता एम सी ए किंवा आपल्याला जर सॉफ्टवेअर इंजिनिअर सुद्धा आहे आजकाल बी टेकमध्ये आपण सॉफ्टवेअर करू शकतो इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा सॉफ्टवेअर इंजिनिअर आपण बनू शकतो ते सुद्धा अपॉरन्युइटी आहे तर तुम्ही हे दिली असेल ना एग्झाम आपली सी ई टी वगैरे ठीक आहे ना मग तुम्ही बेस्ट आहे तुमच्यासाठी की तुम्ही इंजिनिअरिंग करा